वार्षिक जत्रा आणि मेळा दत्तजयंतीच्या दरम्यान होतो कारण दत्तजयंतीचा उत्सव असतो आणि आम्ही लहानपणी दत्तजयंतीच्या दरम्यान आम्हाला ख्रिसमसची सुट्टी असायची त्याच वेळेला आणि आम्हाला आम्ही गावाला जायचो मामाच्या इथं फार मोठा दत्ताचा डोंगर आहे ज्याला हजार पायऱ्या आहेत आणि खाल खालपासून अगदी दत्ताच्या देवळापर्यंत ती जत्रा म्हणजे आजूबाजूची सगळी दुकानं त्याच्यानंतर तिथं असलेले खेळ तमाशाचे खेळ हे सगळं त्या जत्रेमध्ये आम्ही अनुभवलेलं आहे आणि ती जत्रा अनुभवताना चे आठवणी अजूनही आमच्या मनामध्ये आहेत आणि खूप सुंदर प्रकारे ती जत्रा तिथं सजलेलं असायचं संध्याकाळी बघायला फार मजा यायची तिथलं लायटिंग आणि ते सगळं